मी लिहिलेले पुस्तक किंवा एखादी कविता किंवा एखादी गोष्ट ही लिहिण्यासाठी मला स्फूर्ती कशाने मिळाले तर मला स्फूर्ती म्हणजे मला पेपर वाचायची आवड आहे पेपर वाचल्यामुळे मला छोट्या छोट्या गोष्टी किंवा छोट्या छोट्या चा चारोळ्या असतात त्या मला समजतात त्या समजल्यानंतर मी त्याच्यावरती थोडासा विचार करते थोडासा निसर्गात निसर्गात रमण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर मी काय करते की कविता लिहायला बसते मग एखादी कविता असू दे एखादी गोष्ट असू दे जर ती आपल्या रिअल लाईफशी रिलेट करत असेल तर लिहिण्यासाठी आणखीनच मजा येते त्यामुळे मला हे लिखाण करायला फार आवडतं शक्यतो मी लिखाणाला प्राधान्य मराठीतून देते कारण ही मराठी आपली मातृभाषा आहे मी लहानपणापासून घरी बोलते त्याच भाषेत मला लिहायला आवडतं मग ते कोणतंही लिखाण असू दे मी सहजरित्या करते माझं हस्ताक्षरही सुंदर आहे मला लिहायला आवडतं स्वतःहून कविता लिहायला आवडतात कविता तयार करायलाही आवडतं पण गोष्टीचं असं होतं आहे की थोडक्यात असेल तर गोष्टीत लिहायला किंवा गोष्ट सांगायला मजा येते जर फार लांबड असेल तर ती गोष्ट नाही म्हणजे ऐकणाऱ्याला ऐकायला आवडत नाही त्यामुळे मी शक्यतो लहानात लहान गोष्ट व अधिक इंटरेस्टिंग कसे होईल ह्यासाठी माझे शक्यतो प्रयत्न असतात आणि मी ते त्याच दृष्टीनं करते किंवा पुस्तक पुस्तक तर लिहायला मला जमलेलं नाही आहे पण इन केस इन फ्युचरमध्ये मला जर जमेल तर मी नक्कीच त्या दिशेनं प्रयत्न करेन मला हे स्फूर्ती म्हणजे मला हा गायडन्स वगैरे आमच्या कॉलेजच्या मॅडमांकडून वगेरे मिळतो माझे फ्रेंड्स आहेत मला गाईड करतात त्यामुळे मला लिहिण्याची स्फूर्ती ही त्यांच्याकडून मिळते